माझ्या घरी फुलं लावायला मला खूप आवडते माझ्या घरी शेवंतीचे झाड आहे गुलाबाचं आहे मोगऱ्याचं आहे आणि झेंडूचे कह्णेराचे एवढे सारे पूर्ण झाड आहे मला खूप आवडते ते आणि फळ फळांचे झाडं आंबा चिकू पेरू एवढे सगळे झाडं मला खूप आवडते लावायला माझ्याकडे ते झाडं मला पाहिजेच आणि पालेभाज्या पालक आहे मेथी सांबार हे आपल्या घरी लावू शकतो आपण मे वांगे असे झाडं आपल्या ग्राउंडमध्ये लावू शकतो आपण मला ते लावायला खूप आवडते आणि त्याच्यापण पौष्टिक आपल्याला भेटते आणि